हां तुमचं सुपर मार्केट आहे का हां मला न पपईचा फ्रेश वॉश पाहिजे होता आहे का तुमच्याकडे पण मला न म्हणजे मला चेहऱ्यावर माझ्या वांग आहे तर त्यासाठी ते उपयोगाचं पडेल का बरं तुमचा नाही आणि चेहऱ्यासाठी काय काय बरं कुठले कुठले क्रीम आहे बरं मला नं आता पूर्ण महिन्याचा किराणा भरायचा आहे तर तुम्ही घरपोच देऊ शकता का नाही पण मला म्हणजे ते क्वालिटीचा माल पाहिजे बरं मला म्हणजे काली मुश तांदूळ पाहिजे म्हणजे तो तसाच येईल ना जुना जुना जुना तांदूळ पाहिजे हां आणि त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे नाही कसं माहिती आहे का म्हणजे एकदा आम्ही बेगा सुपर मार्केटमधून आम्ही माल घेतला होता तर आम्हाला तोच बरोबर लागला नव्हता तर तुम्ही मात्र आम्हाला चांगलं द्याल नक्की हां आणि हे आपलं तुमच्याकडे साजूक तूप कुठले कुठले चांगले तूप मला चितळेचं आहे आहे का चितळेचं म्हणजे ते पॅक किती कितीचे असतात म्हणजे एक किलो अर्धा किलो असं मिळतील का आम्हाला पाहिजे तसं बरं बरं पण म्हणजे तर तुम्ही सांगू शकता का कुठलं चांगलं आहे तर आणि पतंजलीचे मिळत का गाईचं हं